बाईकमध्ये ज्या तीनशे ते साडेतीनशे शीसीच्या पुढच्या पुढच्या बाईक ज्या आहेत त्या मला आवडतात कारण त्यांच्यामध्ये चालवताना खूप पावर असो अनुभवायला मिळते त्या पावर गाडीची शक्ती ती एक वेगळच प्रवासाला रोमांच देऊन जाते तर माझ्याकडे बाईक आता सध्या मोठी बाईक नाही छोटी बाईक आहे यामहा कंपनीची क्रक्स मॉडेल आहे खूप जुनी बाईक आहे मी त्याला मेंटेन केलेलं आहे त्यामुळे ती अगदी व्यवस्थित पद्धतीनं चालते आहे तर मला अशा खूप ज जास्त सी सीच्या बाईक्स आहेत ज्या स्पोर्ट्स बाईक आपण म्हणून आपण ओळखतो त्या चालवायला आवडतं त्याच्यामध्ये टी वी एसचे आहे अपाचे आहे बी एम डब्लू आहे के टी एम आहे नवीन आता मडेल आलेला आहे त्याच्यात जास्त म्हटलं तर बी एम डब्लूच्या वगैरे जास्त किमतीच्या त्या बाईक्स आहेत या बाईक्स आपण लाँग र लाँगच्या राईडलासुद्धा अगदी आरामदायक प्रवासासाठी वापरू शकतो किंवा या बाईकवरच तुम्हाला प्रवासाचा थकवा जाणवणार नाही किंवा प्रवासाला वेळ वेळही लागणार नाही कारण या बाईक्सचा वेग वेगही भरपूर असतो जशी पावर तसंच त्याच पद्धतीनं तुम्हाला वेग भेटतो आणि एकदम जबरदस्त चालतात या बाईक